आधी म्हटल्याप्रमाणे मी व्यावसायिक पातळीवर लिखाण करत नाही त्यामुळे अगदीच सुधारणा करणं त्याचे वेगवेगळे वर्जन्स काढणं हा भाग नाही आहे फक्त काहीही मी जेव्हा लिहिते तेव्हा ते अगदी जसं मनातून उतरेल जसं सुचेल तसंच्या तसं लिहून काढते आणि त्यानंतर जेव्हा कधी पुन्हा मी त्या लिखाणाकडे जाते तेव्हा मला त्यात काही वाटलं तर मग त्यात सुधारणा करते आणि जेव्हा मी ते शेयर करते तेव्हा मग जेव्हा कोणी फ्रेंड्स सांगतात त्याच्यावर काही सुधारणा तर तेव्हा त्या अर्थात पटल्या तर करून घेते असं असं काही विशेष कोणाचं मार्गदर्शन किंवा कुणाला दाखवायचंच आहे वगैरे असं असं काही नसतं